मी खेळायला सुरवात केल्यापासून क्रीडा उद्योगामध्ये बराच बदल झालेला दिसून येतो आहे मला कारण की ज्या वेळेला मी खेळायची लहानपणी त्यावेळेला आमच्या खेळाला जास्त प्रोत्साहन दिले जात नव्हतं त्याला वरच्या पातळीवरती नेले जात नव्हतं लोकांना त्याचा जास्त लाभ किंवा जास्त माहिती त्याची पोचवली जायची नाही परंतु आता खेळाविषयी बरीच माहिती लोकांपर्यंत पोचवली जाते आहे त्याचं प्रदर्शन केले जाते वेगवेगळे कार्यक्रम केले जातात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन भरती केली जाते आहे याची ट्रेनिंगसुद्धा दिली जाते आहे खेळ उद्योगामध्ये या क्रीडा उद्योगामध्ये वर्चस्व उंचावण्यासाठी स्थान उंचावण्यासाठी लोकं भरपूर प्रयत्न करतांना दिसत आहेत आणि आपलं स्थान निर्माण करत आहेत खेळामध्ये त्यांचं एक स्थान ते कायम करत आहे आणि खिलाडी जे आहेत जे खेळ खेळणारे त्यांनादेखील मानधन दिलं जाते आहे त्यांना प्रोत्साहन दिलं जाते जेणेकरून त्यांनी आपल्या राज्यासाठी देशासाठी आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करावं आणि आपल्या खेळाद्वारे आपलं राज्याचं देशाचं नाव त्यांनी उंचावावं यासाठी देखील बराच बदल करताना आणि होताना आपल्याला दिसून येतो आहे आणि क्रीडा उद्योगामध्ये त्यांना चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन दिले जाते आहे आणि त्यांना काही जॉबसुद्धा दिले जात आहेत